धावण्यामुळे लहान मुलांना निरोगी होण्यास कशी मदत होऊ शकते हा प्रश्न आहे धावल्यामुळे ॲक् प्रत्येकाच माणसाला किंवा फॉर दॅट मॅटर प्राण्यांना पण यू नो निरोगी राहायला मदतच होते पण लहान मुलं धावू शकतात त्यांना काही बाकीचे प्रॉब्लेम नसतात मोठ्यांना जरा धावण्या धावताना प्रॉब्लेम येऊ शकतात कोणाला हार्ट असतं हार्टचा प्रॉब्लेम असतो कोणाला बी पी असतं कोणी ओव्हरवेट असतं लहान मुलं चंचल असतात चपळ असतात त्यांना धावायला खा फार त्रास होत नाही आणि धावल्यामुळे संपूर्ण शरीराला आणि मेंदूला चांगला व्यायाम होतो तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं वाढ होण्यास मदत होते तुमचे स्नायू बळकट होतात असं म्हणतात की पायातूनच सगळे स्नायू तुमचे सगळे नर्वस पायातूनच वरपर्यंत पोचतात हार्ट हार्टपर्यंत तर तुमचं हार्ट म्हणजे हृदय हृदयासाठी आणि बाकी सगळ्या अवयवांसाठी धावणं हा एक उत्तम व्यायाम आहे हे सगळेजण सांगत आलेले आहे त्यामुळे लहान मुलांना धावायची सवय लागावी धावायची प्रॅक्टिस पाहिजे कारण एकदम असं धावता येत नाही प्रत्येका स्पोर्ट म्हणजे तो कुठलाही स्पोर्ट असला तरी त्यांना धावणं कंपल्सरी असतं पहिले कारण वॉर्मपला ते पहिले धावू धावतातच अगदी बैठा खेळ जरी असेल तरी पहिले त्यांना धावायला लावतात आणि धावल्यामुळे तुमचं पूर्ण शरीरभर रक्त रक्ताभिसरण होतं आणि आळस निघून जातो आणि बाकी तुमचे स्नायू बडकट होतात मजबूत होतात हे इतके सगळे सगळेच फायदे असल्यावर त्यांना धावणं महत्त्वाचंच आहे त्याच्यामुळे धावायला त्यांना फार गरज आहे प्रत्येकाला पण मोठ्यांना धावणं कधी कधी शक्य होत नाही पण लहान मुलांनी धावायची प्रॅक्टिस चालू ठेवली

ते कुठल्याही स्पोर्ट चांगलं खेळू शकतील तसंच त्यांची उंची वाढते हाडं मजबूत होतात आणि रक्ताभिसरण होतं सगळीकडे तर धावणं गरजेचं आहे त्यांना मदत होईलच थँक्यू